कुटुंबासाठी वेळ दिलाच पाहिजे अगदी बरोबर आहे कारण कुटुंबाला जर का आपण वेळ दिला नाही तर आपण बाहेर ये हे बघा असा आहे की कुटुंबाला जास्तीत जास्त जो माणूस वेळ देतो किंवा कुटुंबाच्या सुखामध्ये जो सुख मानतो तो माणूस कधीच मेन टेन्शन फ्री राहायचं असेल तर कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे हे असं हे बरोबरच आहे तर आम्हाला असं वाटतंय की कुटुंबाबरोबर आपण जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे कुटुंबा आता आम्ही बाहेर वगैरे राहतोय तर आम्ही दिवसातनं असा आमचा एक कॉल गेला पाहिजे की बबा काय सगळं छान चाललंय वगैरे वगैरे वगैरे जेवण वगैरे झालं का विचारपूस असेल हे ते सगळं त्यात करता येईल आणि दुसरं म्हणजे कुटुंबासोबत कुठंतरी आपण फिरायला जायला पाहिजे आता आम्ही दरवर्षी म्हजे माझं कुटुंब दरवर्षी आम्ही तिरुपतीला जातो नांदेडला जातो जिथे आमची कुलदेवी कुलदैवत आहे आमचं माहुरगड माहुरला आम्ही दर वर्षी वर्षातुन एकदा तरी जातोच आणि तिरुपतीला वगैरे जातो तिथं चित्तूर म्हणून एक सिटी आहे तिरुपती पाशी तर तिथं एक आश्रम आहे तर त्या आश्रमामध्ये माझे काका तिथं असतात मग ते आम्ही पूर्ण एक पाच सहा दिवस पूर्णपैकी काय आहे बाबा आयुष्यात हे बघा माणूस शेवटी कमवतो कशासाठी सुखासाठी सुख कशात आहे पण कसं नाओ टेन्शन टेन्शन फ्री जगण्याचा जगण्याचं हे म्हणजे कुटुंब एकदम रिलॅक्स आपण जिथे काय नको बाबा मला मला अहो एवढं लोड माणूस एक एक माणूस तर एवढा लोड घेऊन फिरतात तर काय काय बोलायचं आता असा आहे कुटुंबासाठी आपण प जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे आणि कुटुंबाचं कल्याण आणि आपलं पण त्याबरोबर कल्याण होत साम आता बघा कसं आहे की आ एक जीवनामध्ये कुटुंब हा एक असा विषय झालाय की तुमचं जर का संपूर्ण लक्ष किंवा संपूर्ण की कुटुंबाकडे जर का लक्ष असेल तर त्याचा इम्पॅक्ट असा पडतो की आपण आपलं काम चांगलं करतो दरवर्षी दरवेळेस आणि दुसरा त्याचा असा एक मुद्दा आहे की नाही बबा मी माझ्या घरातलं किंवा माझं काम मी नीट करेल याच्यासाठी आणि कुटुंबवर पण हे जे परिणाम चांगला होतोय जे भविष्यामध्ये लग्न होतात भविष्यामध्ये लग्न वगैरे झाल्यावर मूलबाळ वगैरे होतं मग घरचे संबंध याने चांगले राहतात आणि आज आपण समाजाची परिस्थिती बघतोय काही काय जणांच्या घरात सुद्धा ताळ मेळ नसतो म्हणजे कोण आलो कोण गेलो हे सुद्धा कळत नाही बघा आपण आपल्या पूर्वी म्हणजे पूर्वीचाच काळ थोडंसं आपण बॅक ला जाऊया संपूर्ण कुटुंब एकत्र राहत होतं म्हणजे एका एका कुटुंबात जर का चार भाऊ असतील तर त्या चार भावांचे मुलं वाळं आणि त्यांचे मुलं म्हणजे आजोबा आपले आपल्या आजोबा आता आता साधारण आपल्या कुटुंबात कोण कोण असतं मग नाही बाबा आता आय आता तर परिस्थिती अशी आहे वन बी एच के फ्लॅट म्हणजे मला परिस्थिती म्हणजे परिस्थितीनुसार माणूस बदलला पाहिजे बरोबर आहे आता वा शहरात जर का आपण शहरातला जर का विचार केला तरी एका वन बी एच के फ्लॅटमध्ये तुम्ही म्हणताय आपल्या आपली कुटुंब प्र पद्धती अशी होती सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे राव तुम्ही असं म्हणताय आणि वन बी एच के मध्ये किती जण राहणारे माझा म्हणायचा मुद्दा असा आहे की आता कालांतराने अशी पण घर आली कि जिथं वन बी एच के फ्लॅट आहे तुम्ही किती जण राहणार आए त्यात दोघंजण आणि ते म दोन मुलं हम दो हमारे दो एवढेच जण तुम्ही राहू शकता तिथं आपली पूर्वीची जी संकल्पना होती आपण बघा गावाकडं आता आमच्या तर घर एवढं मोठ आहे ना आमच्या घरात सगळे म आमचे काका काकू काकाचे पोरं काकू हे सगळे मिळून राहतो आम्ही एकत्रित कुटुंब आणि शेवटी सारे विश्वची माझे घरं असं माउलींनी म्हंटलंच आहे त्यामुळं हे हा कुटुंबावर वेगळा असा आपला परिणाम होतो कुटुंबाचे आपण जोडलं गेलं पाहिजेच कुटुंबांना पुढं नेऊन आपण हे सगळं कार्य केलं पाहिजे त्यामुळं त्याचा वेगळा इम्पॅक्ट आपल्यावर पडतो